हॅलो एम एस ई बी का हां ते मी तुमचं अटेंड केलं होतं सेशन अक्षय ऊर्जेवरचं तर मला त्याची माहिती पाहिजे होती तर मला माझ्या घरी ते लावून घ्यायचं आहे सोलर पॅनल तर मग त्याच काय खर्च येईल एकूण त्यासाठी काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतील आणि ते अर्ज वगैरे कुणास कुणाला करायचा कसा करायचा त्यातील मसुदा काय पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यावर काय सही वगैरे कोणाची कुठल्या अधिकाऱ्याची वगैरे आणि त्याचा खर्च सांगा मला एकून खर्च किती येईल वगैरे बरं बरं ठी आहे ठीक आहे हां चालेल चालेल मग मला सांगता का आजच का मग उद्या फोन करू मग मी बरं मग मला ते सगळे जे कागदपत्रं आहे तेवढे मला सांगा म्हणजे मी गोळा करून कागदपत्रं तुम्हाला आणून देतो आणि खर्च अंदाजे किती होईल दोन तीन हजार दहा वीस हजार म्हणजे नेमकं मला सांगा काय होत आहे ते हां चालेल चालेल ठीक आहे ठेवू का मग फोन आता बरं बरं ओके